भूमितीतील बहूसंख्य प्रमेय हे रेखाटनावर अवलंबून आहे भूमितीमुळे चित्रकला चांगली होत असते भूमितीमध्ये रेषा वरतूळ त्रिकोण काटकोन चौकोन षटकोन यामुळे आपली चित्रकला ही परफेक्ट होत असते आणि ही रेखाटना आपण केवळ भूमितीमधूनच शिकवत असतो त्यामुळं भूमिती ज्याची पक्की असते त्याचं रेखाटनही चांगलं असतं म्हणून आपलं रेखाटन चांगलं व्हावं यासाठी भूमिती आपल्याला सातत्याने मदत करत असते म्हणून ज्याची रेखाटनं चांगली त्याची भूमिती चांगली ज्याचा रेखाटनावर प्रभाव प्रभुत्व त्याचं भूमितीवर सुुद्धा प्रभुत्व असतं म्हणून भूमिती ही संपूर्णपणे रेखाटनावर अवलंबून आहे असे मला वाटते